हो आम्ही राजकीय आ आणि राज्यकल्याण याविषयीच्या बातम्यात आम्हाला खूप रस आहे त्यामध्ये काही वेळेला योग्य पण बोललेलं असतं आणि त्या सरासरी दिवसभरातून आम्ही एक तास तरी बातम्या पाहतो आणि त्याबद्दल कसं आहे की राजकारणाचा विषय थोडासा वेगळा आहे ते बोलल्याप्रमाणं करून दाखवतात हे पण सत्य आहे